एक लाख एकोणनव्वद हजार सातशे एकोणीस अठ्याहत्तर हजार तीनशे एकोणसत्तर दोन लाख त्रेपन्न हजार चारशे एकोणतीस तीन लाख अठ्याहत्तर हजार तीनशे तेरा दोन लाख छप्पन हजार नऊशे सत्तावीस